आमच्याकडे कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये आम्हाला मशीन म्हणजे कपडे शिवण्याच्या मशीन प्रेस यासारख्या विजेवर चालणाऱ्या उपकरणांची गरज असते वीज खंडित झाली की मशीनची काम थांबतं आणि शिवाय प्रेस करणे त्यांना ओवलोक करणे एम्ब्रॉयडरी करणे या सर्व मशीन्सची कामं थांबतात आणि त्यामुळे आमचं व्यवसाय व्यवसायाचे उत्पादन घट होते त्यावेळी आम्ही पावरकट झाल्यामुळे प्रकाशासाठी मोबाईलचे टॉर्च वगैरे आम्ही वापरतो किंवा मेणबत्त्या लावतो किंवा दिवे लावतो आमच्याकडे बऱ्याच लोकांकडे इन्व्हर्टर्स आहेत पण सगळ्यांकडे इन्व्हर्टर नसतात किंवा ते झेपवू शकत नाही परिस्थितीनुसार प्रत्येकाकडे इन्व्हर्टर असेलच असं नाही आमच्याकडे काही अंशी आहे म्हणजे वीस टक्के लोकांकडे आमच्या एरियामध्ये इन्व्हर्टर आहे पण आमच्या स्वतःकडे नाही आमच्याकडे ज ज्या मशीन आहेत काही हात मशीनी आहेत आणि काही म्हणजे विज विजेवर न चालणाऱ्या मशीनी आहेत आणि काही विजेवर चालणाऱ्या मशीनी आहेत पण लाईट गेली तेव्हा आम्हाला विजेवरच्या मशीनी सोडून विजेवर न चालणाऱ्या मशीनींकडे वळावं लागतं तसेच प्रेसचं काम थांबून ठेवावं लागतं ते मग लाईट आली म्हणजे वीज आली तेव्हाच आम्हाला ते पुढे करता येतं त्याच्यासाठी आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही आमच्याकडे इनव्हर्टर नाही आणि